सर्वात पहिले मला माझ्या जे काय वाहन आहे त्या वाहनाचा विमा जो काय विमा पॉलिसी जे आहे ती मला नव्याने पुन्हा काढायची नूतनीकरण करायचं आहे तर एक तर काय होतं गाडी घेताना जे काही डीलर लोक आहेत ते मध्यस्थ लोक ते त्यांच्याकडचंच वाहन विमाचं सुरुवातीला आपल्याला माहिती नसायची मग त्यांच्याकडेच वाहन विमा आपण घेत असतो एकतर मग तो डीलरकडून घ्या किंवा मग दुसरी गोष्ट अशी का आपल्याला ऑनलाईन पण त्याची तुलना करायची किमतीची आणि ते पण आपण करू शकतो पण मग हे जे काही ऑनलाईन आपण त्याचं कोटेशन किंवा उद्धरण घेतो आहे आपण ते तर ते आम्हाला करायचं आहे आणि ते करण्यासाठी आम्ही जर डीलरकडून घेतलं आणि दुसरीकडं पण असते त्याची चौकशी केली सपोज आम्ही जर दहा लाखाची गाडी घेतली आणि डीलरकडे आम्हाला पंचवीस हजाराची इन्शुरन्स मिळतं आहे किंवा तीस हजाराचं मिळते आणि तेच जर बाहेर आम्हाला आणखी कमी किमतीमध्ये मिळत असेल तर आम्हाला अशा कंपन्या ते सांगाव्यात तुम्ही अशा कुठल्या कुठल्या इन्शुरन्स कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये डीलरपेक्षा पण वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने विमा वाहन विमा जो आहे तो मला मिळू शकतो एकतर वाहन विम्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये ती थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे की आपली गाडीचा अपघात झाला तर समोरच्या गाडीच्या दुचाकी असेल चारचाकी असेल किंवा सार्वजनिक काही जागा असतील तर ते जागेविषयीचं जे आहे त्यासं आम्हाला जागेविषयीची भर भरपाईचं ते त्यांना मिळू शकतं थर्ड पार्टीला आणि फर्स्ट पार्टी म्हणजे स्वतःच्या गाडीला काही झालं अपघात वगैरे तर मग तर पुढच्या गाडीचंही अपघाताची भरपाई मिळतील स्वतःच्या गाडीचेही मिळते मग त्याचे धातूचे काही पाार्ट असतील इंजिनचे काही पार्ट आहे ते शंभर टक्के पैसे मिळतात फक्त रबर काचेचे पन्नास टक्के पैसे मिळतात असे कुठल्या कुठल्या विमा कंपन्या आहेत की ज्याच्यामध्ये हे सगळे व्यवस्थित पद्धतीने चांगल्या पद्धतीने कवर होणार आहे मग झिरोडेफचा असेल इन्शुरन्स तो देखील मला सांगा की कोणत्या कंपनीमध्ये चांगला आहे मग याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये एच डी एफ सी ॲग्रो असेल तर आम्हाला सांगा ही टाटा ए आय जी आहे का इफको आहे का यातली कुठली कंपनी बेस्ट आहे ती आम्हाला जाणून घ्यायची आहे आणि यासाठी आम्ही तुम्हाला विनंती करत आहोत की आम्हाला याच्यामध्ये मदत करावी की ही जी बाई जुजबी माहिती आहे आम्हाला ते आम्ही घेतलेली आहे पण आणखी वेगळ्या पद्धतीने आम्हाला याच्यामध्ये आमची विनंती आहे तुम्हाला की तुम्ही आमची गरज समजून घ्या आणि आम्हाला ती सांगा की कुठली तुमच्या याच्यामध्ये कुठल्या कंपनीची पॉलिसी ही आपल्या वाहनासाठी उत्तम असणार आहे ते आम्हाला कृपया सांगावे